मी काढलेला फोटो हा चांगला दिसावा म्हणून मी तो फोटो फोटोशॉपी ह्या ॲपमध्ये ह्या सॉफ्टवेअरमध्ये मी ते फोटो अपलोड करतो आणि त्यामध्ये त्या फोटोजवर खूप वर्क करतो जेणेकरून ते फोटो उठावदार दिसावे त्या फोटोमध्ये त्या व्यक्तीचे ड्रेस आणि त्याचे फेस हेअर आणि आईज असे खूप सारे खूप साऱ्या गोष्टींवर मी काम करतो आणि ते आणि त्यामध्ये थोडा अजून चांगलं दिसावं म्हणून अजून अजून एडिटिंग करतो आणि ते फोटो मी ते एडिटिंग झाल्यानंतर त्या व्यक्तीला परत करतो